हॅलो कोण बोलत आहे कुठून बोलत आहे हो तिथनंच बोलत आहे बोला ना हो का अच्छा अच्छा तर म्हणजे कोणते कोणते प्रोग्राम आहे तुमच्याकडे किती जणं हो का तर ठीक आहे न पण बघा आता सपोज आपण जर एकाच सपोज आपण मेहेंदीचाच जर घेतला ऑर्डर आणि डिपेंड करते की किती कँडिडेट आहे त्यांचे हेअरस्टाईल किती करायची आहे काय करायची आहे त्यावर डिपेंड करते तर मला तसं सांगा तुम्ही तर एका एका याला सपोज पाच एक हजार रुपये खर्च येईल आणि आता तुम्ही जर म्हणला तर आं मला तसं वेगवेगळ्या स्टाईल येते जुडा वगैरे बांधता येते तर सांगा तुम्ही तसं कसं करायचं का करायचं हो हो सगळंच येते ना हो तर तुम्ही सांगा तसं म्हणजे किती जणं आहे काय आहे तसं मग मी सांगते तुम्हाला

बघा तुम्हाला जसं आता तुमच्या चेहऱ्यावर सूट होईल तशी वेणी मी टाकून देईल आणि मी चेहऱ्या चेहऱ्याची पण हे करते मेकअप करते हो हो तसं सांगा मला कधी यायचं काय यायचं कधी उद्याला का ठीक आहे मग ठीक आहे मला तुमचा पत्ता पाठवून द्या मला मोबाईलवर येऊन जाईल मी तसं ठीक आहे मग ठेऊ बरं नाही नाही उद्याला सांगाल वॉट्सअप करून द्याल मला पट तुमचं जे काही आहे ते लोकेशन ठीक आहे मग ठेऊ